महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्ष व राजकारणी यांविषयी बोलायचं झालं तर भारतातील जे दोन मोठे राजकीय पक्ष आहेत ते महाराष्ट्रात कार्यरत आहेतच ज्यामध्ये भाजप आणि काँग्रेस हे दोन मोठे पक्ष आहेत ज्यामध्ये भाजप विषयी बोलायचं झालं तर भाजप म्हणल्यानंतर एक महाराष्ट्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व देवेंद्र फडणवीस यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल त्याचबरोबर आत्ताच आमच्या पुण्यामधून खासदार म्हणून निवडून आलेले आमचे मुरलीधरअण्णा मोहोळ हे देखील एक अतिशय तेजस्वी व्यक्तिमत्व एक राजकारणी म्हणून भाजपामध्ये आहे त्याचबरोबर नागपूर शहरातील आमचे खासदार नितीन गडकरी हे देखील एक प्रभावी व्यक्तिमत्व राजकारणातलं महाराष्ट्रामध्ये आहे त्याचसोबत इतर राजकीय पक्षांविषयी बोलायचं झालं तर महाराष्ट्र म्हणल्यानंतर मनसे हा एक मोठा पक्ष महाराष्ट्रात काम करतो आणि मनसे म्हणजे अर्थात राज ठाकरे हे एक समीकरणच आहे मरा महाराष्ट्रासाठी जे सतत नवीन नवीन धोरण ज्यांच्या दृष्टीसमोर असतं असे राज ठाकरे त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्षदेखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राजकीय सक्रिय आहेत ज्यामध्ये जर शिवसेना म्हटलं तर एकनाथ शिंदे हे नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल आणि राष्ट्रवादी म्हणल्यावर अर्थात अजितदादा पवार हे नाव मोठं आहे शरद पवारांची राष्ट्रवादी हा एक पक्ष मोठा आहे जो या पूर्वीदेखील कार्यरत होता त्यानंतर आत्ता नवून नवीन उदयोन्मुख आलेला दुसरा जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो अजितदादा पवार गट सांभाळतो आहे तो पक्षदेखील तितक्याच ताकदीने उभा राहून काम करतो आहे हे महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष आणि प्रसिद्ध राजकारणी ज्यामध्ये जी शिवसेना आत्ता एकनाथ शिंदेसाहेब सांभाळत आहे ती बाळासाहेबांची शिवसेना आणि दुसरी आहे ती उद्धव ठाकरे यांची शिवसेना तेदेखील राजकारणातील एक मोठं नाव आहे